हो मी नियमित व्यायाम करतो मी योगासनं करतो मी फिरायला जातो आणि मी सकस अन्न सकस आहार घेतो मी योगासनं करतो व्यायाम योगासनं करतो फिरायला जातो व्याया व्याय व्यायाम करतो सकस आहार घेतो कोणता व् व्यायामामुळे खूप फायदे होतात वजन कमी वजन कमी व्हायला मदत होते शरी शरीर बळकट होते शरीर सक्षम होते आजार रोग हेही आपल्या शरीरापासून दूर राहतात आणि खूप फायदे होतात आणि दररोज दररोज फिरायला जातो फिरायला गेल्यामुळे शरीर हे लवचिक राहतं व्यायामामुळे फिरायला गेल्यामुळे चप एक चपळता निर्माण होते एक लवचिकता निर्माण होते हां आणि जसं आणि कसं योगासनामुळे शरीरामध्ये लवचिकता येते एक योगासनामध्ये वेगवेगळे योगासनं आहेत वेगवेगळे प्रकार आहेत प्रकार आहेत त्याचे प्राणायाम प्राणायाम आहे अनुलोम आहे विल अनुलोम विलोम जोर आहेत जोर आहे दंडबैठका आहेत त्या हे करतो त्यामुळे एकंदरीत शरीरयष्टी बळकट होण्यास मदत होते आणि आणखी व्यायामाचे फायदे खूप आहेत आणि एक आणखी एकए की व्यायाम हा करत राहायला पाहिजे व्यायाम हा नेहमी करत राहिला पाहिजे जेणेकरून एकदा तुम्ही सुरू केला की तो कायम करण्यासारखी गोष्ट आहे एक सवयीची गोष्ट आहे व्यायाम व्यायाम ही एक तुमची डेली लाईफची सवयीची गोष्ट असली पाहिजे एक सवय आहे ना ती सवयीची गोष्ट आहे व्यायाम म्हणजे ही आणि ही खूप चांगली सवय आहे व्यायाम ही व्यायाम ही खूप चांगली सवय आहे ही खूप चा व्यायाम करणं त्यांचे ही खूप चांगली सवय आहे चांगली गोष्ट आहे